स्थापत्यकलेमध्ये रेखाटन हे महत्त्वाचं असते कारण की स्थापत्यकलेमध्ये रेखाटन हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण तिथे रेखाटनाचा जास्त विचार केलेला असतो आपल्या रेखाटन हे रेखीव असले पाहिजे याचाही तिथे जास्त विचार करण्यात येतो त्यामुळे स्थापत्यकलेमध्ये रेखाटन हे महत्त्वाचे असते रेखाटनामध्ये आपण चित्र वगैरे आपले असतं त्यामध्ये आपले व्यवस्थित रंग भरलेले आहेत का आपले रंग व्यवस्थित भरलेले आहेत का आपण त्या चित्रामध्ये व्यवस्थित रेखीव काम केलेलं आहे का चित्रामध्ये दोन रंग एकत्र करून तिसरा रंग व्यवस्थित झालेला आहे का त्याचं रेखाटन बरोबर आहे का याचाही विचार तिथे करण्यात येत असतो त्यामुळे स्थापत्यकलेमध्ये रेखाटन हे महत्त्वाचे असते